तंत्रज्ञान हे जगात कुठल्याही लेव्हलचं प्रगतीसाठी खूपच मोठ्ठी साधन मानलं जाते कारण तंत्रज्ञानामुळे आपण ह्या जागेवरून ह्या जागेवर बसल्याबसल्या खूप लांब दूर जसं हजार पाचशे किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीशी आपण फोनवर बोलू शकतो त्याचा व्हिडिओ एकमेकांना आपण व्हिडिओ कॉलवर पाहू शकतो हे तंत्रज्ञानामुळेच आहे तंत्रज्ञानामुळे बरेचसे काम इझी झालेले आहे आपण घरी बसल्या बसल्या त्या बँकिंगचं काम करू शकतो घरी बसल्या बसल्या लोकांना पेमेंट एकमेकांच्या अकांऊटला ट्रान्स्फर करू शकतो त्यानंतर आपण हॉट्सअपद्वारे एकमेकांशी कन्स म्हणजे जोडलेलो राहतो आणि तसच फेसबुकच्या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडलेलो राहतो त्यामुळे दुसऱ्या देशात जरी असेल तरी आपण फेसबुक व्हॉट्सॲप ह्याच्या त्याच्या माध्यमातून जोडलेलो राहतो हे फक्त तंत्रज्ञानामुळेच शक्य झालेले आहे आणि तंत्रज्ञानामुळेच नवीन नवीन कल्पना येतात आणि एखादी कुठली गोष्ट चांगली घडली की त्या तंत्रज्ञानामुळे पूर्ण जगभराला माहिती होतात त्या जगभराला महिती होतात ह्याच्यापासून त्या कुठलेही त्या ह्याच्याबद्दल पूर्ण चर्चा होते किंवा एखादी वाईट घटना घडली तर त्याचे ही पण पूर्ण जगभरात प्रतिसाद उमटत जातात आणि अशीच एक प्रकारे एखादी नवीन कुठलीतरी एखादी क्रांती अशी तयार होतं की ज्याच्याकडून त्या घडवण्याची खूप मोठी क्षमता राहते क्रांती घडवण्याची एखादी समजा उदाहरणार्थ एखादी वाईट घटना घडली तर जसं दिल्लीला एक घटना घडली होती तर त्याचा त्या तंत्रज्ञानामुळे अख्ख्या जगभर प्रतिसाद उमटला होता ती खूप मोठ्या प्रकारची क्रांती घडून गेली अशाप्रकारे हे तंत्रज्ञानामुळे एक क्रांती घडवण्याची खूप मोठी क्षमता तंत्रज्ञानामुळे आहे आणि हे प्रत्येकालाच मलाच नाही प्रत्येकाला असं वाटतं की तंत्रज्ञान हे पावरफुल आहे